वाचनाविषयी असं माझं मत आहे की आपण सर्व शैलीतील पुस्तके वाचली पाहिजेत आपणाला चौफेर जर आपण पुस्तकावर नजर टाकली तर एकाच शैलीतील पुस्तके वाचण्यापेक्षा अनेक शैलीतील पुस्तके वाचणे हे मला आवडतं तेव्हा मला तरी त्यातल्या त्यात कादंबरी विषयक वाचन जास्त आवडतं अलीकडील काळामध्ये मी वाचलेली कादंबरी फकीरा पाचोळा ह्या कादंबऱ्या मी वाचले मी वाचलेल्या आहेत तसेच आध्यात्मावरसुद्धा कल्पवृक्ष अशासारख्या कादंबरी मी वाचन केलेल्या आहेत आध्यात्मिक ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या कादंबऱ्याचं वाचन मला आवडतं